सर ईगल हॉटेल आहे का तुमच्या हॉटेलला मेन्यूमधे व्हेज मंच्युरियन व्हेज पुलाव आणि नॉनव्हेजमधे फिश आणि राईस मटण करी हे पाहिजेन होते तर याच्यामधे सर आम्हाला दोनशे डिशेस् लागणार आहे प्रोग्राम आहे घरी त्या प्रोग्रामकरिता दोनशे डिशेसची आवश्यकता आहे तर याच्यामध्ये नॉनव्हेजवाले शंभर असणार त्याच्यानंतर व्हेजवाले पण शंभर आहे टोटल जर म्हटलं म्हणजे दोनशे प्लेटाचं ऑर्डर आहेच तर तारीख म्हटलं म्हणजे कम से कम पंधरा तारीखच्या दरम्यान आहे तर आपण ये प्रोसेस जेवढे म्हणजे समजा जर हे प्रोग्रामचे जे ही डेट दिलेली आहे या डेटमध्ये मला तुमच्या इकडून ऑर्डर हवी होती ह्या ऑर्डरमधे आपण जे ऑर्डर दिलेली आहे आम्ही ऑर्डर तर ह्या टायमिंग जर आम्हाला समजा बाराच्या एकच्या दरम्यान लागणार आहे या टायमिंगमध्ये आपण जर देत असाल तर मी नंबर देत आहे आणि याची प्राईस किती लागणार आहे हे कळवू शकणार का आपण तर नाही सर आपण कमी म्हटलं होतं ना प्राईस दीडशे रुपयाच्या दरम्यान म्हटलं होतं ना तुम्ही खूप जास्त सांगत आहे एवढी प्राईस मला नाही मी म्हटलं नव्हतं एवढं मला ऐकण्यात आलं होतं मित्राकडून का एवढी प्राईसमध्ये नाही मिळत कमीत कमी दीडशे रुपये म्हटलं होतं आणि तुम्ही जे दोन तीन आयटम सांगितले त्यांची पण प्राईस खूप जास्त लागलेली आहे ह्याच्यापेक्षा जरा कमीतकमी जरी प्राईस असले असते